अच्छा तुम्हीच का मालक सुपरमार्केटचे हां अहो मग तुमचे तुमच्या इथून परवा माल नेला आम्ही माल नेला घरी गे गेल्यानंतर नंतर बघायलोत आम्ही एक कि एक किलो पोह्याचे एकशे चाळीस रुपये लावलेत अहो माझ्याकडे पावती आहे सगळं आहे मग असं जर का केलं तर आम्ही काय करतो गाडीभर सामान घेतो सुपरमार्केटमध्ये गेलं की गाडीभर सामान घेतो आणि झालेले पैसे आपलं देतो पेमेंट करतो कार्डनी पेमेंट करतो शाननी आणि निघून येतो बघत नाही काही नाही तुम्ही आम्हाला ब द्या बरं बघून मी पावती आणते मला बघून द्या बरं चालत आहे चालत आहे काय अडचण नाही अहो लावा बरं तसं नाहीतर मग काय असं लोक घेऊन जातात असं रोज असं एकाला दीडशे रुपये दोनशे रुपये लावल्यावर मग काय अजून एक माझं असं म्हणणं आहे तुम्हाला की तुम्ही जरा सगळे स्वदेशी वस्तू ठेवत जा की जरा जास्ती स्वदेशीचा एक कोपरा करा तुमच्या मॉलमध्ये एक स्वदेशीचा कोपरा करा म्हणजे मग लोक येतील स्वदेशी घेतील जेणेकरून आपण आपल्याला आपल्या देशाचं उत्पन्न वाढवता येईल लोकांना काम मिळेल स्वदेशीचा एक कोपरा करावा हां आणि कुठे हां मग चांगलं बाबा अहो आम्ही छोटे छोटे दुकानात जाणं सगळे किराणं दुकान सगळे ओस पडले सगळे सगळे लोकं मार्केट सुपरमार्केट सुपरमार्केटला घ्यायलेत आणि असं जर का बिलामध्ये पैसे जास्त लागले तर आता आमचं पण चंदनच आहे की आम्हाला असं असं होऊ नये बरं का पुढे हां अच्छा बरं होईल बघा तसं केलं तर नाही तर काय खरं नाही म्हणून तर लोक